हां राज्याला भेट देत असताना विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये गणपती आणायच्या वेळी किंवा गणपती विसर्जनाच्या वेळी फार मोठी धमाल असे त्यावेळी त्यांना ते त्या गोष्टी आनंद अनुभवता येतो तसंच नाताळच्या वेळी गोवा राज्यामध्ये पण फार मोठी धमाल असते वेगवेगळे सण आहेत कोकणामध्ये तर सणांची रेलचेल सुरु असते आणि त्यावेळी जर पर्यटकांनी भेट दिली भेट दिली तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संस्कृतीचं दर्शन घडू शकेल